हॅलो हो मॅम तुम्ही फोन केला होता पण मी बोलू शकले नाही बोला ना हो बोला ना मॅम मॅम त्यासाठी प्रॉपर डायट असते तुम्हाला कशासाठी पाहिजे आहे हो आधी तुम्ही क किती रनिंग करत होत्या मॅम चारशे मीटर का ठीक आहे मॅम मग तुम्ही त्याच्यासाठी हेल्दी हेल्दी जेवण केलं पाहिजे स्वच्छ अन्न खाल्लं पाहिजे रेगुलर डायट करा डाएटमध्ये मॅम तुम्ही आता जास्त प्रमाणात प्रोटीन चा समावेश करा काप कमी घ्या तेलकट खाऊ नका पिझ्झा खाऊ नका गोड पदार्थ खाणे गोड पदार्थ खाणे टाळा त्यासाठी मॅम तुम्ही भाज्या भा पालेभाज्या जास्त आहारामध्ये जास्त पालेभाज्यांचा उपयोग करा फळं खा डाळभात पोळी मॅम दिवसाला तुमती पाच लिटर पाणी प्या म्हणजे तुमचं आरोग्य निरोगी राहील मॅम दिवसातून तुम्ही तीन टाईम जेवण करा सकाळी ब्रेकफस्ट हेल्दी खातो आपण ब्रेकफस्ट सेपरेट प्राऊट असतात आणि प्रोटीनचा जास्त समावेश करा मॅम लंचमध्ये तुम्ही थोडं थोडं सॅलेड खाऊ शकता फळं खाऊ शकता परत लंचमध्ये डिनरमध्ये तुम्ही संध्याकाळी एक पोळी थोडीशी डाळ थोडासा भात असं खाऊ शकता परत तुम्ही मॅम तुम्ही सकाळी ब्रेकफस्ट आठ ते नऊ ह्या दरम्यान करा लंच बारा वाजता करा आणि डिनर सात वाजता करा संध्याकाळी आणि त्याबरोबर तुम्ही मॅडम सात ते नऊ तास झोप घेतली पाहिजे प्रॉपर हो अजून भरपूर आहे तुम्ही दररोज एक्सरसाईज केली पाहिजे त्यामुळे स्टॅमिना वाढेल योगा केला पाहिजे अजून काय काय माहिती हवी मॅम तुम्हाला मॅम तुम्ही साधारणतः अर्धा तास दररोज योगा गेला पाहिजे एक ते दीड तास एक्सरसाईज केली पाहिजे प्रॉपर अशी त्यामुळे तुमचा स्टॅमिना वाढेल तुम्ही जास्तीत जास्त प्रोटीनचा इनटेक वाढवा हो हो आहे मॅम ग्लुकोज पावडर आहे तुम्ही ग्लुकोज घेऊ शकता जास्तीत जास्त आणि तुम्ही कमीत कमी पाच लिटर पाणी तरी प्यायलं पाहिजे मॅम ती मी सकाळी पाण्यासोबत जेव्हा तुम्ही सिप कराल तेव्हा ती तुम्ही पाण्याच्या बॉटलमध्ये मिक्स करून ग्लुकोज पावडर ती सकाळी एनर्जी येण्यासाठी पिऊ शकता तुम्ही जास्तीत जास्त प्रोटीन वाढू मॅम त्यासाठी तुम्ही पनीर खाऊ शकता अजून भरपूर साऱ्या वस्तू ज्या आपण खाऊ शकता फक्त तुम्ही ना तेलकट वस्तू पिझ्झा शुगरी पदार्थ हे सगळं खाणं टाळा तुमच्या डायेटमधून ते डायरेक्ट काढूनच टाका कटआउट करून टाका शुगर आणि ते म्हणजे तुमचं स्टॅमिन वाढेल आणि तुमची हेल्थ मेंटेन राहण्यासाठी मदत होईल ठीक आहे मॅम चालेल मग अजून काही पाहिजे असेल तर सांगा